नागपूर जिल्ह्यातील मुख्य शैक्षणिक संस्था ना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी आहे इथे हडस शाळा आंबेडकर कॉलेज शिवाजी सायन्स कॉलेज आहे आणि तसेच आय आय आई टी आ असं वगैरे व्यावसायिक प्रशिक्षण देणारे आहे शाळा आणि इथे जर सकाळी जॉब करून जॉब करतात त्यांच्यासाठी रात्रीची शाळा किंवा नाईट स्कूल ॲव्हलेबल आहे लोकं आजकाल आय आय टी नीट ह्याकडे जास्त वळलेले आहेत त्याच्यासाठी खूप ट्यूशन कोचिंग क्लासेस वगैरे ॲव्हलेबल आहेत